शिवम् इलेक्ट्रॉनिक्स हां मी नीलश विचारे बोलताय का काल हो हा नीलश विचारे बोलतो आहे तुमच्याकडून मी ए ना एक लॅपटॉप ए से परचेस केलेला

त्यामदे नाई नाई नाई बरोबर त्यामदे फॉल्ड येतात की लॅपटॉपमध्ये पुष्क प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत म्हणून हो हो ते नाही नाही तुम्हीच सांगितलं होतं मला या बाबतीमधे तुम्ही जाऊन मी ते घेतलेल्या मी त्या वेळेला बघितलं नाही मी घरी आलो तेव्हा मला बघितलं हो मग त्याच्यामधे की बोर्डचा इशू आहे तर डिस्प्ले पण डिस्प्लेमध्ये पण प्रॉब्लेम येत आहे

हां नाही तुम्ही बोला ना सात दिवसाची तुम्ही गॅरंटी करून रिप्लेस करून भेटेल करून काही प्रॉब्लेम असेल तर हो त्याच्यामध्ये हां तुम्ही बोललेला त्यावेळेला हो हो त्या सर्व्हिस सेंटरचा प्रॉब्लेम नाही तुम्ही बोला आम्ही इच्च्याकडनं करून घेऊ सर्व्हिस सेंटरला त्याची गरज नाही पडणार असं तुम्ही बोललेलात हो आ नाही ला लास्ट टाईम आम्ही एक तुमच्याकडून इलेक्ट्रॉनिक आयटम घेतला होता हो तो तर ओके त्याचा प्रॉब्लेम नव्हता म हे याचा बॅटरी बॅक अप आहे बॅटरीचा प्रॉब्लेम आहे रोज उतरते याची एक दिवस पण चालत नाही हां हां ठिक आहे ना चालेल ना हां तुम्ही एक हां चालेल ना चालेल चालेल तुमच्या शॉपमध्ये येऊन मी दाखवतो ओके ओके चालेल थँक यू